वेगवेगळ्या विविध प्रकारचे पक्षी बघायला मला खूप आवडतात टी व्हीद्वारे दाखवले जाणारे चे चॅनल्स असतात त्यामध्ये मी त्या बर्डचे ऑबजर्वेशन करून त्यांच्याद्वारे मी शिकण्याचा प्रयत्न करत असते जेव्हा हे बर्ड्स वेगवेगळ्या प्रदेशातले मी ज्यावेळेस बघते पक्षी बघते तर त्यांना बघताना मला एक प्रकारचा आनंद मिळतो त्यांच्याद्वारे जी मिळणारी माहिती असते ती एक एक मार्गदर्शक ठरते आणि त्यांची जी लाईफस्टाईल असते त्यांची जी जीवनपद्धती असते ती पण बऱ्याच वेळेस काही आपल्याला सांगून जात असते हे जे शिकत असताना पक्षीनिरीक्षण करत असताना त्यांच्या जे जीवनात येणारे क कठीण प्रसंग असतात त्यांना जे प्रॉब्लेम फेस करावा लागतो तो पण मला भरपूर वेळेस त्या गोष्टींमुळे शिकायला मिळतो आणि पाहायला सुद्धा मिळतो या गोष्टींमध्ये मला एक पक्षीनिरीक्षण करताना लक्षात आलेलं आहे की आपल्यापेक्षा पण ह्या पक्ष्यांचं जे दैनंदिन जीवन जे असतं हे खूप प्रकारचं कठीण असतं